मी एकदा आसम आसामचं पुस्तक वाचलं होतं आणि त्याची भाषा पूर्णपणे आसामी होती आणि जसं मी वाचायला सुरवात केली त्याची भाषा ते इत ते इत आधी कवितापासून होते जेणेकरून ती कविता मला समजलेली नव्हती पण ते आसामी भाषेत होते आणि त्याचे शब्द मराठीत होते फक्त त्याचं बोलणं त्याचा अर्थ मला ते समजलेलं नाही आणि त्या पुस्तकाचा अनुभव खूप वेगळा होता नेहमी पुस्तकं आपण नेहमी वाचतो मराठी इंग्लिश ते आपलं नॉर्मल झालं ते आपल्याला कळतंसुद्धा पण जे पुस्तक मी वाचलं आसामी पुस्तक ते खूप वेगळंच होतं माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता असं मला वाटत होतं की त्या वेळेस मी थोड्या सेकंदासाठी मी आसामी लोकांसोबत त्या राहणीमानामध्ये राहते का असं मला वाटत होतं आणि त्यानंतर मी असं असं एक पुस्तक सांगेन की जगातील प्रत्येकाने वाचायला हवे त्याचं नाव आहे हसरे दुःख आपलं मराठी पुस्तक आहे आणि भाषासुद्धा मराठी आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदु ख येत असतात तर मला असं वाटतं की हसरे दुःख हे पुस्तक खूप छान आहे प्रत्येकाने वाचावे आणि त्याचा अनुभव घ्यावे त्याच्यामध्ये खूप छानछान परिस्थितीस परिस्थितींवर परिस्थितीबद्दल सांगितलेलं आहे तर असं माझं मत आहे